खेळताना जखमी होणारे व अपघातास सामोरे जाणाऱ्या खेळाडूंच्या पुनर्वसनासाठी आमच्या परिसरात फार वेगवेगळ्या सुविधा आहेत जे खेळाडू खेळामध्ये खेळताना जखमी होतात त्यांचा पाय निकामी होतो अथवा त्यांना शारीरिक इजा होतात किंवा ते मरणास प्राप्त होतात त्यांच्यासाठी आमच्या परिसरातील जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा सामाजिक सुविधा पुरवणारे जे ट्रस्ट आहे ते त्यांच्या परिवारास किंवा त्यांच्या पुरण पुनर्वसनास फार मदत करतात त्यांना आर्थिक सुविधा किंवा त्यांच्या परिवारातील इल त्यांच्या घरातील व्यक्तीस नोकरी देणे असे कार कार्य आमच्या परिसरामध्ये होते आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी जर खेळाडू जखमी असेल किंवा त्यांचा अपघात होऊन त्यांचे हातपाय निकामी झाले असेल त त्यांना दर महिन्यास पेन्शन किंवा पगार दिला जाते आणि त्यांच्या घरातील परिवारातील लोकांना जगण्यासाठी जर तो मनुष्य एकटाच असेल तर त्यांना परिवारास सहारासुद्धा दिला जातो अशा प्रकारचे पुनर्वसनासाठी कार्यक्रम आमच्या परिसरामध्ये घेतले जातात